हो लोन पाहिजे आहे मला कागदपत्रं सगळेच आहे कोणते कोणते कागदपत्रं पाहिजे तुम्हाला पर्सनल

हां बिझनेससाठी केला होता हां बिझनेससाठीच पाहिजे हां पण ते लोन मला तीन लाख पाहिजे आहे तर लवकरात लवकर मिळालं पाहिजे त्यानुसार म्हणजे बिझनेस आपला चालू झाला पाहिजे ना लवकरात लवकर करा बिझनेस हां आता ते याच्यावर लोन मिळाल्यानंतर मग तो कोणता बिझनेस टाकायचा तर

अच्छा कोणता बिझनेसवर कितीक हे आहे

तर मला आता एखादं दुकान टाकायचं असलं कपड्यांचं तर मग तुम्ही किती लोन देऊ शकता मला तीन लाख पाहिजे आहे लोन तर ते किती वेळात हां तर किती दिवसात मिळेल त्याच्या आधी नाही मिळणार का लवकरात लवकर नाही होणार का हे काम थोडंसं कसं लवकर पाहिजे होतं

हो का नाही डॉक्युमेंट्स तर माझे क्लिअर आहे डॉक्युमेंट्स क्लिअर आहे तुम्हाला कोणते कोणते डॉक्यूमेंट्स पाहिजे हां हां हे आहे ना माझ्याकडे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे

हो आहे ना हो हो आहे किती काय म्हणता बाची चार लाखाची होती हो चारची का बरं ठीक आहे ना मग गॅरेंटर पाहिजे ना तुम्हाला गॅरेंटर मिळून जाईल ना पण ते कसं माझं लोनचं काम लवकर झालं पाहिजे म्हणजे मला बिझनेस चालू करायचा आहे हां ठीक आहे कधी अच्छा ठीक आहे ना डॉक्युमेंट सोबत घेऊन येते मी सबमिट करून हो हो हो ठीक आहे ठीक आहे थँक्यू